हां सर बोला हां सर

म्हणजे आपलं सिक्युरिटी कसं काम करते ते हां तर सिक्युरिटीमध्ये आता मी महिलांचं सिक्युरिटीमध्ये बघते ना आपल्या आय टी पार्कमध्ये तर मी रोज सकाळी त्यांचा जो कामाचा टाइम आहे त्याच्या आधी मी येते आणि त्याच्यानंतर मग आपले ते जे स्कॅनर वगैरे हे ते सर्वजणं सर्व म्हणजे इंस्ट्रुमेंट्स जे आहेत ते ठीकठाक आहेत की नाही ते सर्व चेक करते त्याच्यानंतर जेव्हा लेडीज येतात आपल्या कामाच्या टायमाच्या टाईमला तेव्हा मी त्यांच्याक त्यांची बॅग त्यांचं पूर्ण असं सर्व चेक करते आणि त्याच्यानंतर मी त्यांचं बायोमेट्रिक घेते बायोमेट्रिक घेतल्यानंतर त्यांचे फोन वगैरे पण म्हणजे अशी चेक करते त्याच्यानंतर एवढं सगळं मी एका रांगेमध्ये म्हणजे सुरळीत घेते त्यानंतर एकेकीला मी वेगवेगळं असं रुममध्ये नेऊन चेक करते त्याच्यानंतर जर कोणी असं व्हिजीटर येत असेल तर व्हिजीटर येत असेल तर त्यांना पण मी चेक करते त्यांचं आपलं कोणाला त्यांना भेटायचं आहे त्यांचं नाव आणि ज्यांना त्यांना भेटायचं आहे ते सर्व रजिस्टरमध्ये रजिस रजिस्टरमध्ये लिहून घेते आणि त्यांचे फोन मग मी आपल्या लॉकरला जमा करते पण सर मला पण एक बोलायचं होतं की आता तुम्ही कॉल केलेलाच आहे तर मग मी बोल मला बोलायचं होतं की मी आता एक दोन जणीच आम्ही इकडे आहोत ना तर कधी कधी आम्हाला खूप लोड होतो आणि मला एकटीला ते हँडल होत नाही आणि कधी कधी पुरुष पण माझ्या साईडनी म्हणजे माझ्या महिलांच्या रांगेतूनच येतात आणि त्यांना मी जर नाही पाठवले तर मग ते खूपच ते अग्रेसर होतात व्हायलेंट होतात आणि मग ते असे मारहाणी करायला शिवीगाळ करायला बघतात तर मग मी महिला पडते एकटी तर माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जर थोडेसे अजून पुरुष आणि महिलांना रिक्रूट जर केलं तर बरं पडेल कसं मला पण थोडंसं काम सोप्पं होईल आणि मग जेव्हा त्यांची शिफ्ट संपते तेव्हा पण आम्ही त्यांना रिटन चेक करतो तेवढं कोण येतं वर्किंग असतील ना त्यांना सगळ्यांना आम्ही परत चेक करतो मग ते डबल डबल होते ना तर मग आम्हाला पण खूप लोड येतो सर तर तुम्ही वाल काय हां हां हां सर चालेल सर ते जरा लवकरात लवकर जरा करा चालेल चालेल सर ठेऊ मग सर